हॅलो हो हो हा बोला ना आमच्याकडे सर्व प्रकारचे किराणा चंदन सर्व प्रकारची वस्तू मिळतील तुम्हाला हो हो तीस किलोपासून पन्नास किलोपर्यंत सर्व प्रकारचे धान्य आमच्याकडे आणि स्वच्छ आहेत हो हो होम डिलेवरी आहे आमचं ॲपपण आहे आणि व्हॉट्सअपवरतीपण तुम्हाला तुम्ही आम्हाला लिस्ट पाठवू शकता ऑनलाईन पेमेंट करू शकता आम्ही काय ते तुमचं सामान आहे ते सर्व व्यवस्थित पॅक करून तुमची डिलेवरी आमच्या दुकानातील कामगार येऊन देऊ शकत काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचा ॲड्रेस त्यावरती टाका रेग्युलर आम्ही तुमची काय आहे ते डिमांड कंप्लीट करू वन थाजंड तरी लागेल बिल तुमचं हा तेवढं तरी किमान आहे हो हो शाम्पो इतर जनरल कोणत्याही वस्तू सर्व प्रकारचं तुम्ही एकदा शॉपला भेट देऊन बघू शकता सर्व प्रकारचे अवेलेबल आहेत आमच्याकडे रविवारी बंद असतं दुकान सोमवार ते शनिवारपर्यंत आहे सकाळी नऊ ते पाचपर्यंत असतं टायमिंग आणि परत एक तासाची सुट्टी होऊन सहा ते रात्री नऊपर्यंत असतं हो नमस्कार थँक्यू